चित्र काढणे हा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार चित्र काढू शकता एकाच चित्रासाठी आपण सामान साधा कागदही वापरता येतो त्यामध्ये अनेक प्रकारचे कागद आहेत कलर कागद रंगीत कागद आणि घोटीव कागद इत्यादी आपल्याला आहेत त्यामध्ये आपल्याला साधा कागदमध्ये आपल्याला साधे रंग वॉटर कलर खडू रंग पेन कलर सिसपेन्सिल कलर इत्यादी अनेक प्रकारचे वाप रेखांकन करण्यासाठी आपण वापरू शकतो त्यामध्ये पेन्सिली वगैरे वापरले जातात कलर कलरचे पेन्सिल असतात हे खूप महत्त्वाचे आहे की र रंग काढण्यासाठी कलर पेन्सिल हे महत्त्वाची गोष्ट आहे ते आहे कागदावर साध्या कागदावरही काढू शकता त्यामध्ये अनेक डिझाईन्स काढून आपण अनेक अनेक कलरचे प्रकार रंगाचे प्रकार हे आपण वापरून कोणतही डिझाईन वापरू शकतो त्यामध्ये पाणी आहे हे पाणी ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉटर कलर हे क रेखाकन करण्यासाठी वापरले जाते त्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे विविध रंग हे पाहायला भेटतात त्यामध्ये आपल्याला काहीही करू शकतो आपण ही पेन्सिलद्वारे डिझाईन काढून कलर कलरच्या पेन्सिलने रंग भरू शकतो त्याच्यामध्ये वॉटर कलर हा खूप महत्त्वाचा गोष्ट आहे त्यामध्ये आपल्याला पाणीही ॲड करून मिक्स करून कलर करावे लागते डिझाईन्स आपण झाडांच्या वगैरे फुलांचे वगैरे काढू शकतो हा का कागद हा महत्त्वाचा आहे त्यामध्ये आपल्याला साधा कागद जाड कागद वर्कशीट अशा अनेक प्रकारचे कागदाचे प्रकार आहेत त्यामध्ये आपल्याला काहीही क रंग भरता येण्यासाठी पेन्सिल कलर खडू कलर इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी आहेत